राज्यातील बँकिंग आणि विमा क्षेत्र इ म्हणजे सगळे व्यापारी आपले इन्श्युरन्स वगैरे काढून ठेवतात कारण की कधी त्यांच्या दुकानाला आग लागली कधी चोरी झाली कधी काही झालं तर हे सगळं जो सरकार त्यांना सहयोग देतो आणि त्याची भरपाई देतो आणि काही पण इंटरसिटीमध्ये जे होते ते त्यांना पूर्ण सेफमध्ये राहतात की आपल्या दुकानाला काही झालं नाही पाहिजे मोठ्या मोठ्या बँकाला काय झालं नाही पाहिजे राज्यातील जे बँक असतात मोठ्ठे मोठ्ठे चोऱ्या होतात कधी आग लागून जाते कधी काही होऊन जाते तर त्याच्यामुळे कसं हे सेफ्टीमध्ये राहते म्हणून बँकिंगवाले किंवा दुकानदारवाले मोठ्ठे मोठ्ठे राज्यातील सगळे हे सगळं बँकिंग इन्श्युरन्स काढून ठेवतात कारण कधी काही झालं तर त्यांना बँक सेवा करतो आणि त्यांची भरपाई ते सरकारकडून मिळते आणि याच्यासाठी ते सगळे बरोबर भागीदारी असते आणि म्हणूनच हे सगळं काढून ठेवतात मोठे मोठे व्यापारी लोकं सगळे बँकिंगवाले उद्योगधंदेवाले की काही झालं तरी आपल्याला त्याचा इन्श्युरन्स मिळणार आणि हे सगळं ते काढून ठेवतात